आपल्या भारतीय संस्कृतीमधे आपल्या स्वयंपाकघरामध्ये आपल्या ऋषिमुनींनी पूर्वीपासूनच आपल्याला वेगवेगळ्या वनस्पतींचा उपयोग कसा करायचा हे सांगितलेलं आहे आणि त्यानुसार आपण आयुर्वेद आयुर्वेदही आपल्याला हेच सांगतो आणि त्यानुसार आपण स्वयंपाक करताना हळद वापरतो हळद ही खोकल्यावर असते खोकल्यासा खोकला झाला तर आपण हळदीचा वापर करतो हिंग पोटदुखीसाठी हिंग वापरतो लहान मुलांना तर नेहमी कांद्यामधे हिंग हिंग दिला जातो शिजवून कांदा शिजवून तसंच मेथी आणि जिऱ्याचं पाणीसुद्धा रात्री मेथी बी आणि जिरं पाण्यामध्ये ठेवून त्याचा काढा करून सकाळी काही न खाता तो पितो म्हणजे आपल्याला पोटाचा आजार कदाचित पोटं वगैरे बाहेर जर जास्त वाढलं तर ते पण कमी होतं आणि म्हणून आपण त्याचा वापर करतो तसंच ओवा हा खोकला झाला किंवा पोट असं बद्धता वाटली तरं ओव्याचा वापर आपण करतो तर हे जे वापर करतो ते आपण रोजच्या स्वयंपाकातसुद्धा करतो भजी करायची असली ओवा घालतो मेथी आपण स्वय आपल्या भाजीमध्ये वापरतो हे सगळं करतच असताना चहा करतो पण रोजचा असं काय चहा जो करतो त्याच्यामध्ये आपण गवती चहा वापरू शकतो आणि वापरतोच गवती चहा आलं सुंठ या सगळ्या प्रकार वापरून ट टाकून आपण चहा करतो म्हणजे हा सर्दीवरती रामबाण उपाय आहे तुळशी आहे तुळशीचांसुद्धा रस तुळशी आणि सहज आपण चाटण घेतो तसंच अजून अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की आपण रोजच्या स्वयंपाकात वापरतो आणि आजारपणावरसुद्धा आपण त्याचा चांगला उपयोग करू शकतो